हो मी असे एखादे एक पुस्तक वाचले आहेत जसे नाव आहे समग्र वाङ्मय समग्र वाङ्मय हे पुस्तक अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे समग्र वाङ्मय या पुस्तकामध्ये अनेक कथा आहेत जसे की फकिरा चिखलातील कमळ कुरूप वैर अशा ब ब अशा अनेक विविध कथा अण्णाभाऊ साठेंनी या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत तर सुरुवातीला जेव्हा मी हे पुस्तक घेतले तेव्हा मला असे वाटले की या विविध कथा आहेत आणि यामध्ये काहीतरी खूप जास्त ज्ञान जे न कळण्यापलीकडे आहे असं देण्याचा अण्णाभाऊ साठेंनी प्रयत्न केला आहे परंतु जशा या मी कथा वाचायला सुरूवात केल्या त्यामध्ये मला त्या वाचताना खूपच गोडी आणि निर्माण होऊ लागली या या कथा खूप अशा रंजक पद्धतीने मांडल्या मांडलेल्या आहेत त्यातील माझी सर्वात जास्त आवडती कथा आहे फकिरा फकिरा ही उत्तम अतिशय उत्तमरित्या मान मांडलेली कथा आहे मला असे वाटते की अण्णाभाऊ भाऊ साठेंची माझी सगळ्यात आवडती कादंबरी ही फकिरा होते फकिरा होती आणि ती कादंबरी माझ्या माझा विचार म्हणजे मी काही चाळीस पाने वाचल्यानंतर तोपर्यंत मला ती कादंबरी मध्ये फारसा रस वाटला नव्हता पण आ परंतु अचानक त्यामध्ये आ अशे काही अचानक चाळीसाव्या पान्या पा पानानंतर असे काही बदल ग घडत गेले त्यानंतर माझी खूप जास्त उत्सुकता शिगेला लागली आणि त्यानंतरही माझा विचार बदलला आणि मी ती कादंबरी पूर्ण वाचून काढली